व्यवसाय सुरू करायचा म्हटलं की सर्वात मोठं आव्हान पैसा आणि ग्रामीण भागात जर म्हटलं तर त्याहून बे परिस्थिती निर बिकट परिस्थिती निर्माण होते कारण ग्रामीण भागात कुठलाही व्यवसाय टाकतो म्हटलं तर जागा पैसा आणि त्या गावात तो व्यवसाय चालेल की नाही याचासुद्धा अभ्यास करावं लागतो आणि ग्रामीण भागात व्यवसाय करतानी अडचणी भरपूर येतात जशा की ग्रामीण भागात काही व्यवसाय चालू करायचं असं तर ट्रान्सपोर्ट तर ट्रान्सपोर्टचा खर्च ट्रान्सपोर्टचा प्रॉब्लम नेणे आणणे करणे यांच्यासाठी जास्त साधन राहात नाही त्यासाठी पेशल साधन करावं लागतं पेशल साधन केलं तर त्यासाठी खर्च वाढतो त्यानंतर तिथे ग्रामीण भागात ग्राहक ग्राहक हे मोजकेच राहतात तिथे कोणी फिरण्यासाठी या कोणी बघण्यासाठी असे कोणी लोक येत नाही त्या ये जा राहात नाही त्यामुळे ग्रामीण भागातला व्यवसाय थोडा कमी चालतो त्याचाही खूप मोठा त्यांना फरक पडतो आणि कुठल्या काही परमिशन काढायचं असेल तर ग्रामीण भागातल्या लोकांना जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागतं त्यासाठी तो व्यवसाय त्या टाईमला बंद करून जिल्ह्याच्या ठिकाणी चकरा मारणे ह्या काही गोष्टी त्यांना अडचणींना सामोरे जावं लागते आणि ग्रामीण भागात व्यवसाय करण्यासाठी आपल्याला त्यांचं समर्थनासाठी आपल्याला बऱ्याचशा सुखसुविधा तिथे निर्माण झाल्या पाहिजे तिथे दळणवळणाची साधने वाढली पाहिजेल व ग्रामीण भागात त्यांना जास्तीत जास्त तिथे पर्यटन कसे जातील व त्यांच्या व्यवसायाला चालना कशी मिळतील याच्याकडे आपण लक्ष दिले पाहिजेल आणि ग्रामीण भागातल्या व्यवसायांना जास्तीत जास्त आपण मदत किंवा त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे